राज्यातील क्रीडा क्षेत्रात कबड्डी खेळामध्ये हुल्लडबाजी होते बऱ्याच वेळा नजरचुकीने गडी बाद झाल्यानंतर प्रशिक्षक ह्यांच्यावर खेळाडू धावून जातात अशावेळी निर्णय देणारे खेळाडूंना असलेल्या परिस्थिती विषयी समजावून देतात आणि त्यांना सांगतात की नजरचुकीने हा खेळाडूला आम्ही बाद केला आहे तरी पण त्याची चुकी असल्यामुळे तो खेळाडू बाद झाला त्यावर आमचा जो निर्णय तो अंतिम आहे आणि त्यांना कसे तरी समजावून सांगतात की आता हे धावून येणे खेळाडूची शिस्त खेळाडू शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल तुम्हाला खेळातून बाद करण्यात येईल तुम्ही शिस्त पाळलेली नाही पुन्हा तुम्हाला मी सामन्यामध्ये खेळू देणार नाही ह्या प्रकारे समजावून सांगून पुन्हा खेळाडू पुन्हा स्थापित करतात